हॅलो हां बोला काय नाही या त संक्राती वगैरे झाल्या आणि निवांत जरा झाडलोट करायची म्हणलं

केली भाकरी भाकरी केली तर शेजारी सर्वांना थोड्यांना दिली होती आमच्याकडं बाजरीच्या आणि तांदळाच्या पण केल्या होत्या भाजी वांगराणं केलं होतं त्याच्यानंतर मेथीची भाजी केली होती कांद्याची भाजी केली होती असं होतं सगळंच तुम्ही हो हो

हो हो तसंच मी हो त्याच दिवशी काय झालं तिथं हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम घेतला होता तिथं पण मग आमच्या इथंच खाली मग तिथं गेल होतं आम्ही होय होत्या वीस पंचवीस बायका होत्या मग त्या दिवशी ते भोगी दिवशी तो हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम तिथं चांगला झाला नाही संक्रातीपासून हा भोगीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू असतात मग ते प्रत्येक गल्लीवाईज असते ना ग्रुपवाईज मग त्या म्हंटलं की आमचा आज असूदे मग प्रत्येकाच्या कार्यक्रमाला प्रत्येकाला जायला मिळतंय त्यामुळं मग त्या दिवशी घेतला त्या त्यांनी मग त्यांनी आमंत्रित केलेला म्हणून मी पण गेले होते आणि मग

संक्रातीची भोपळा पण आणला आहे गाजर पण आणले आणि बघू मग आता मुलांच्या आवडीवरती हां घाऱ्या करायला हो दोन प्रकारच्या करायला लागतात मग पण आता ही थोडीजणं भोपळायची खातात आणि मग पाहूण्यांना इकडं तिकडं द्यायला गाजराच्या पण करायच्या गाजर घालून असं हो तिळाचे लाडू विकत आणले करायला वेळ नव्हता म्हणून मग तिळाचे लाडू विकत आणले तिळगूळ आणले आणि म्हंटलं बाकीचं सगळं हे केलं मकर संक्रांतीची सगळी तयारी केली सगळं हो हां हां

चालतंय की

नवीन आलेली हां मी पण घेतली म्हणजे मला काठाचीच आवडते पण मी काठाचीच घेतली गोल्डनचा काठ आहे आणि ऑरेंज कलर मिक्स आहे त्याच्यामध्ये आणि मग हो होय हेच की नवीन मग नवीन मी पण म्हटलं नवीनच आले म्हणून घेऊया आता मग त्या दिवशी वापरायला पण येते त्या आपण सकाळी घालूया एकत्र होय एकत्र होय माझं पण मी आलं ब्लाऊ त्यामुळे काय मी ते हळदी कुंकवाच्या वाट्या त्या मिळत नाही काय आपल्याला हळदी कुंकवाच्या वाट्या त्या त्या घेतल्या त्या घेतलेल्या आहे बाकी सगळं घेऊन आले त्याच्यानंतर आपली ती मडकी पण आली छोटी छोटी पूजन करायला संक्रांती छोट्या छोट्या आम्ही ती छोटी मडकी म्हणते लोटकं म्हणते हा त्याला ती छोट्या संक्रांती मग छोट्या त्यात संक्रात दिवशी संध्याकाळी आता उद्या हे करायचं होय होय तेच की सगळं घालायचं त्याच्यामध्ये शेंगा वाटाण्याची शेंग गाजर त्याच्यानंतर तिळगूळ तिळाची हे आपले लाडू असं सगळं घालायचं ते आणि आमच्याकडं महालक्ष्मीची पण पूजा करतात त्या दिवशी असं हा वस्त्र ते आणून सगळं मग हे कराय हो होय पोळ्या म्हंटलं उद्या वेळ होतोय त्यामुळे आजच म्हटलं थोडी तयारी करून ठेवायची म्हणजे उद्या सकाळी पटकन सगळं आवरेल चालेल चालेल या मग संक्रांतीला मी पण सांगणार आहे त्यादिवशी पण भेटूया मग आपण हां हां ठीक आहे चालेल ओके हां हां